कुणालाही खेळाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा प्रशिक्ष व प्रशिक्षण केंद्रांबद्दल चौकशी करायची असेल तर ते खे शाळेमधील पी ईचे जे शिक्षक असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्लासुद्धा घेऊ शकतात किंवा स्टेडियममध्ये जाऊन त्या तिथं जे ट्रेनिंग घेत असतात सर त्यांनासुद्धा विचारू शकतात किंवा आपल्या शेजारी राहणारे एखादे चांगले उत्कृष्ट खेळाडूसुद्धा एक एक गल्लीत असतात तर त्यांनासुद्धा जाऊन विचारू शकतात त्यांचा सल्लासुद्धा घेऊ शकतात आपण तर असं आपण प्रशिक्षण केंद्राबद्दल चौकशी करू शकतो